काका मला रेल्वे स्टेशनमध्ये जायचं होतं माझी ट्रेन होती तर तुम्ही इथेच राहता कमाल चौकमध्ये किती वाजतापर्यंत राहता अच्छा दहा वाजतापर्यंत राहता माझी तर ट्रेन होती दोन वाजताची रात्रीची तुम्ही नाही राहू शकत का अच्छा ते काका राहतात का मी त्यांना विचारते काका माझी ट्रेन आहे तर तुम्ही मला सोडून देजाल का नाही नाही म्हणजे दोन वाजता जायचं होतं आणि घरून म्हणजे दोन वाजताची ट्रेन आहे तर घरून म्हणजे एक आधी वाजता निघायचं होतं आणि सामान पण घ्यायचं होतं तर वेळ होईल ना तर तुम्ही एक वाजता या आणि मला सामान घ्यायचं होतं आणखी माझी मैत्रीण आहे तिला पण जायचं होतं तिचं पण सामान घ्यायचं होतं अच्छा तर तुम्ही एक वाजता येजाल ठीक आहे मग तुमचा नंबर द्या मी लिहिते ठीक आहे काका